आमच्या गावातील तरुणांसाठी सर्वात आवडते ठिकाण आहे अकोला आणि ते अकोल्यामधून मुंबईला नोकरी करण्यासाठी स्थलांतरित तात आणि पुण्याला स्थलांतरित होतात आणि तिथे स्थलांतरित होऊन कंपनीत किंवा बाईकच्या कंपनीत किंवा बजाज कंपनीत काम करण्यासाठी जातात किंवा अशा प्रकारच्या हे विशिष्ट नोकऱ्या करतात आणि त्या नोकऱ्या करून चांगला पैसा कमावतात आणि त्याच शहरात ते स्थायिक होण्याचा विचार करतात अशा प्रकारे आमच्या शहरात जे लोक मुलं आहेत तरुण आहेत त्यांचे अकोल्यातून मुंबई किंवा पुण्याला जाण्याचा जास्तीत जास्त कल आहे असे मला वाटते